इतर शहरातील शाळांच्या तुलनेत म्हणजे मी जे पाहिलं आहे त्या दृष्टीने पुण्यातल्या काही शाळा पाहिल्या आहेत मी आणि मी जेथे शिकले ते बघितलं तर मला असं जाणवलं की शिस्तीची तफावत आहे दोन्हीकडे म्हणजे गावाच्या शाळेत अजूनही भयंकर शिस्तबद्ध ठेवलं जातं मुलांना आणि कुठलाही विद्यार्थी तासिका चालू असताना बाहेर आहे किंवा बाहेर फिरतो आहे असं दृश्य गावातल्या शाळेत अजूनही मला तरी दिसलेलं नाही आहे आणि त्यामुळे काय होतं की मुलांना चांगली सवय लागते या वयात आणि मी शहरात असं बघितलं आहे की तासिका चालू असतात वेळ शाळेची असते सुट्टीची वेळही नसते पण अशावेळी अनेक मुलं ग्राऊंडवर असतात गेट जी असते आपली मागची गेट असते त्या कंपाऊंडवरून उड्या मारून बाहेर येतात दुकानात खाऊ घेण्यासाठी येतात अशी दृश्यं मी स्वतः पाहिलेली आहेत त्यामुळे मला तरी शहराच्या तुलनेत गावातल्या शाळा या जास्त पुढे आहेत विकासाच्या मजे शैक्षणिक दृष्टीने विकासाच्या बाबतीत असं मला वाटतं आणि ते दर वर्षी आपण जो दहावीचा बारावीचा निकाल लागतो त्यावरून हे सिद्धच होतं गावाच्या भागातले जे निकाल आहेत ते सरासरी नव्वद टक्क्यांच्या वर असतात आणि मुंबई किंवा इतर शहराच्या ठिकाणचे जे निकाल आहेत ते एवढे नसतात म्हणजे सरासरी बघायला गेलं तर आणि कोकणातला तर आमचा दरवेळी निकाल असतो तो बऱ्यापैकी असतो म्हणजे नव्याण्णव टक्के शंभर टक्के असा निकाल असतो त्यामुळे मी तरी ज्या शाळेत शिकले तिथे खूप शिस्तबद्ध वातावरण होतं आणि त्याचबरोबर जिथे मोकळीक हवी खेळण्यासारख्या ठिकाणी म्हणा स्पर्धा क्रीडा स्पर्धा गॅदरिंग अशा ठिकाणी मोकळीकही दिली जात होती पण जे काही होतं ते योग्य प्रमाणात दिलं जात होतं मोकळीक असो किंवा मग शिस्त असो कुठल्याच गोष्टीचा अतिरेक झाला नव्हता आणि त्यामुळे आम्ही आत्ता काही गोष्टी आमच्या चांगल्या झाल्यात त्या शिस्तीमुळे असं म्हणायला मला काही वावगं वाटणार नाही